राज्यातील व्यवसाय क्षेत्र नाविन्यपूर्ण करण्यासाठी राज्यातील राज्यातील अनेक प्रकारे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते राज्य राज्यातील व्यवसाय क्षेत्र वाढ होण्यासाठी एक म्हणजे संशोधन करणे वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करून जे आपल्या क्षेत्रामध्ये वाढ करता येईल ज्याच्याकडून आपल्याला उत्पन्न जास्त प्रमाणात काढता येईल अशा प्रकारच्या आणि नवीननवीन वस्तू चं संशोधन करून त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवून त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं त्या वस्तूचा खप वाढवता येईल किंवा त्या वस्तूचं उत्पादन करून त्या वस्तूंद्वारे आपल्याला आयात निर्यात मोठ्या प्रमाणात करता येईल अशा प्रकारे मदत करण्यासाठी राज्यात मोठेमोठे व्यवसाय क्षेत्र आलेले आहेत व्यवसाय क्षेत्रा त्यांना वाढ देण्यासाठी अशा अनेक प्रकारचं उपक्रम राबवीत असतात त्यांच्यामध्ये विकास करण्यासाठी ते स्वतः एक मोठं मार्केट तयार करून छोट्याछोट्या कंपन्या ज्या असतात त्याचं प्रॉडक्शन विकत घेऊन ते आपल्या परीने त्याच्यामधे अजून रीक् रिप्रोडक्ट करून जसा आपल्या जसं त्याच्यामध्ये त्याची उत्पादकता वाढवता येईल त्या प्रकारे मदत करून आणि त्यांना मोठं बाजारपेठ उपलब्ध करून मोठं बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ते राज्यातील व्यवसाय क्षेत्र करत असते जसे की एम आय डी सी एम आय डी सी हे राज्यातील सगळ्यात मोठे व्यवसाय क्षेत्र मानल्या जाते एम आय डी सीमध्ये अनेक कंपन्या एकत्र येऊन कार्य करीत असतात त्याच्यामुळे आपल्या राज्यात रोजगाराला खूप मोठा वाव मिळालेला आहे जे बेन जे बेरोजगार लोक होते त्यांना मोठ्या प्रमाणात व्यवसायाचं मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे त्याच्यानंतर त्यांना बाहेरगावी न जाता त्या त्याच्यामध्येच काम करून आपला घरसंसार चालवण्याची संधी त्यांना यम आय डी सीमुळे प्राप्त झालेली आहे एम आय डी सी हा प्रोडक्ट एक राज्यासाठी खूप महत्त्वाचा ठरलेला आहे यम आय डी सीमुळे मोठमोठ्या देशातील कंपन्या एका ठिकाणी येऊन कार्य करीत असतात त्याच्यामुळे आपल्या राज्यातील लोकांना बाहेर जाऊन कुठे काम करण्याची आवश्यकता भासत नाही त्यांना ते रोजगार उपलब्ध करून देण्यास ते खूप मोथे सहाय्य करते